शेतीसाठी पाणी आणि माती हे मुख्य स्रोत असतात शेतीसाठी आमच्याकडे पाण्याचा स्रोत हा विहीरच आहे आणि मागणीशिवाय चालू राहणारा पाण्याचा स् मुख्य स्रोत म्हणजे विहीर बोअरवेल हे आहे त्याशिवाय आमच्याकडे कॅनलचे पाणी पण भरपूर प्रमाणात आहे आमच्याकडे साधारणत ऐंशी पर्सेंट जमीन ही ओलिताखालची आहे त्यामुळे पाण्याचा भरपूर प्रमाणात मुबलक प्रमाणात पुरवठा आमच्याकडे होत आहे शेतीसाठी पाणी नसेल तर काय परिस्थिती ओढवेल हे सांगता येत नाही शेतीशिवाय पाणीच पाण्याशिवाय शेतीच होऊ शकत नाही म्हणून पाणी आणि माती हा स्रोत पाण्या शेतीसाठी अतिशय महत्त्वाचा आहे